ज्यांना गायला सुरवात करायची आहे किंवा आपल्या गायन कलेमध्ये म्हणजे त्या कौशल्यात सुधारणा करायची आहे तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं आवश्यक असतं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ज्याला म्हणजे ज्याला गाणं गायचं आहे त्याला मुख्य म्हणजे स्वतःला गाणं कोणीतरी गाणं गातं आहे म्हणून मी गाणं गातो याला काही अर्थ नसतो त्याला आधी गायन कलेची आवड हवी पहिली गोष्ट त्याला गाणी आवड आवडतात आवडली हवी आवडायला हवी आहेत गाणी मुख्य तर ह्या गायन कलेचा उपयोग होतो आणि गायन शिकताना एखादे गायन चांगले गायन शिक्षक हल्ली काय झालं आहे कुणीही उठतं आणि गायन शिकवतं असं नाही त्यामध्ये तत्पर असलेले त्यामध्ये खूप व्यवस्थित त्या गायनाचा विशेष अभ्यास असलेले जे गायनक्षेत्रातील लोकं आहेत त्यांच्याकडं तुम्ही त्या संदर्भात त्यांच्याकडं भेटून त्यांना त्यांच्याकडं क्लास लावला हवा आता गायन कलेमध्ये हे तुम्ही करताना मुख्य म्हणजे गायन शिकताना तुम्ही नुसतं गायन न शिकता रियाज करणं हे तितकंच महत्वाचं आहे आता रियाज करणं म्हणजे काय असा बरेच जणांना प्रश्न पडतो तर रियाज करणं म्हणजे रियाज आपण एखाद्या आपल्या जे कोणी आपण ज्यांच्याकडं क्लासला शिकायला जात आहोत त्यांनी जो शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या घरात येऊन परत त्याची उजळणी करणं याला रियाज म्हणतात जे आपल्याला आपले गुरुजी शिकवतात जे काही असेल ते त्या त्या घरी येऊन आपण परत त्याची उजळणी करणं आपण आणि अर्धा तास पंधरा मिनटं खूप जणं सांगतात पंधरा मिनटंच रियाज करा पण तो व्यवस्थित करा नाही तुम्ही अर्धा तास का एक तास व्यवस्थित तासभर बसून रोज न चुकता न चुकता तुम्ही जर रियाज केला तर तुम्हाला या गाण्या गाण्यातली सुधारणा आपली आपल्याला कळत जाते नाहीतर कळत नाही नाहीतर काही समजत नाही तुम्ही गाणं नुसतं शिकतो किंवा गाणं मला आवडी आवडीसाठी शिकतो हे बरोबर आहे पण रियाज करणं पण तितकं गरजेचं आहे आता रियाज केला नाही तर हा प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो रियाज जर केला नाही तर जे तोटे काय होणार एक गोष्ट तुम्हाला रियाज तुम्ही जर केला नाही तर तुम्हाला कळणार नाही की आपण काय गातो आहे त्याचे सूर ते सूरामध्ये गाणं तालामध्ये गाणं लयामध्ये गाणं हे खूप महत्वाचं असतं आता जर तुमचा रियाजच नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाही बरोबर त्यामुळं रियाज करणं हे खूप गरजेचं आहे गायला सुरवात जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुरवातीला कशा पद्धतीने गावं हे आपल्याला गुरुजी आपले मार्गदर्शन करत असतात आणि त्या पद्धतीनं आपण गात असतो सो आपण त्या पद्धतीनं त्यांचं ऐकून आपण रियाज हा केला नाही केलाच पाहिजे त्याशिवाय आपल्या गायनक्षे गायनामध्ये सुधारणा होत नाही आता गायन जे करणारे व्यक्ती आहेत म्हणजे ज्या ज्यांना गायला आवडतं त्यांनी काही पथ्यही पाळणं तितकंच महत्वाचं आहे आता पथ्य कुठली पाळावीत यात दोन गोष्टी मुख्य म्हणजे तुम्ही तेलकट तुपकट खा आंबट हे जे आपण हे पदार्थ खातो मला लोणचं आवडलं मग हा लोणचं खाऊया आज जरा मस्त वडापाव दिसला मस्त वडापाव खाऊ अरे पाऊस पडून गेला आहे कांदाभजी खाऊया चला कांदाभजी खाऊ हे प्रकर्षानं टाळावं लागतं अतिशय तेलकट पदार्थ खाण्यामुळं घशा घसा हा घशाला आपल्याला त्रास होतो आणि घशाला जर त्रास झाला तर आपल्याला गायन कुठल्याही पद्धतीनं करता येत नाही त्यामुळं ह्या गोष्टींची गोष्टी ह्या पाळल्याच पाहिजेत जमलं तर रोज रात्री हळदीचं दूध पिणं हे खूप फायदेशीर घशासाठी त्यामुळं आप हळदीचं दुधाचं सेवन हे रोज रात्री करावं विशेषत ज्यांना गायनाची आवड आहे किंवा जे गातात त्यानी त्यामुळे ह्या काही गोष्टी असतात ज्या पाळायला लागतात आणि त्यामुळं आपला आवाज चांगला राहतो त्यात आपल्या गाण्यामध्ये रियाज केल्यानं आपलं गाण्याचं कौशल्यताही वाढत जाते कशा पद्धतीनं आपल्याला ठेका कळतो ताल कळतात सूर ताल लय ठेका हे सगळं कळतं पण त्यासाठी रियाज खूप महत्वाचा आहे सो काय करावं आणि काही नाही ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या दोन्ही गोष्टी सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं तर आपण गायनक्षेत्रात चांगलं नाव कमवू शकतो आपल्या गुरुजींकडं कुठलाही पद्धत हां मुख्य गोष्ट आपण जिथं क्लास लावतो तो क्लास कधीही चुकवायचा नाही त्यामुळं आपल्याला वेगवेगळे राग त्यातनं शिकायला मिळतात त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चूक त्यामध्ये करायची नाही असं जर केलं तर नक्कीच आपल्याला गाण्याच्या गायन कलेच्या कौशल्यात ही सुधारणा आपल्याला बघायला मिळते आणि आपण उत्तम रीतीनं चांगलं गाऊ शकता